मला जर समजा दहा लाखाच्या अंदर जर काही सांगायची असेल किंमत तर पाच लाख चार लाख सहा लाख किंवा सात लाखापर्यंत पण मी सांगू शकतो आणि आठ लाखापर्यंत पण सांगू शकतो